मी विवो वाय ट्वेंटीटू मोबाईल पंधरा दिवसापूर्वी घेतला होता पंधरा दिवस एकदम मस्त चालला तो मोबाईल पण आता आहे ना पंधरा दिवसानंतर खूप काही प्रॉब्लेम द्यायला लागला तो हँग व्हायला लागला हँग झाल्यानंतर तो स्विच ऑप करावा लागतो स्विच ऑप झाल्यानंतर पाच मिनिटानंतर तो स्टार्ट होतो कॅमेरा क्लॅरिटी पण त्याची एकदम खराब झालेली आहे फोटो काढायला गेलं तर पूर्ण ब्लर येतात फोटो आणि त्याचा फोन कॉल वगैरे आले तर ते कॉल पण रिसीव्ह होत नाही टच पण त्याचा काम करत नाही आणि माझं माझं एक म्हणणं आहे की हा मोबाईल थोडे दिवस चांगला चालतो पण थोड्या दिवसात हा व्यवस्थित चालत नाही तर मी माझ्या मित्रांनासुद्धा सांगेन की हा मोबाईल घेऊ नका